हॅलो

हां हो हो हे ईतलाप कॉलेजच आहे बोला ना

अच्छा तर इथे बी ए आहे बी कॉम आहे बी एस सी बी सी सी ए असे खूप सारे स्कोप आहेत तर तुम्हाला कशामध्ये करायचं आहे ट्वेल्थ कॉमर्स होतं का तर तुम्ही करू शकता ना बी सी सी एमध्ये ॲडमिशन हो करू शकता तर ते पर ईयरचे आहेत तीन वर्ष राहत आहे त्यामध्ये पर ईयर तुम्हाला तीन हजार रुपये भरावं लागतात आणि हां तीन हजार पर ईयरचे आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल बुक वगैरे त्याचे पण द्यावं लागतात ते ते सेपरेट असतात हां प्रॅक्टिकल बुक पण तुम्ही बाहेरून पण घेऊ शकता बाहेरच्या स्टोरमधून आणि कॉलेजमधून पण मिळणार पण जर कॉलेजमधून घ्यायचे असले तर ते त्याचे चार्जेस जास्त लागणार त्यामुळे तुम्ही पण कॉलेजमधले घेतले तर तुम्हाला कळेच कळवेन कॉलेजमध्ये म्हणजे त्या कॉलेजचा स्टॅम्प वगैरे सगळं राहणार आहे न बी सी सी एला पन खूप स्कोप आहे हो बी सी सी एला आहे ना बी एससी आहे त तुम्ही तर तुमचं सायन्स सब्जेक्ट असणार ना तर तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये हो का तर मग तुम्ही दुसऱ्या काही देऊ देऊ शकता जसे इंजीनियरिंग वगैरे करू शकता तर तुम्ही बी कॉम वगैरे करू शकता मग जर तुम्हाला म्हणजे सायन्समध्ये किंवा इंजीनियरिंगमध्ये जायचं नसलं तर तुम्ही प्लेन बी ए करू शकता मग बी कॉम करू शकता ठीक आहे न मग ठीक आहे ना चालते ठीक आहे या